राज्यातील पारंपारिक कौटुंबिक किंवा स आणि लैंगिक भूमिका काय म्हणजे आता बघायला गेलं तर आपल्याकडं पितृसत्ता जी पद्धत होती ती कालांतराने नष्ट होत चाललेली आहे आता पितृ सत्ता पद्धती मध्ये म्हणजे आता समानता निर्माण झालेली आहे स्त्री पुरुष हे समान झालेलं आहे स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदाला लावून काम करते त्यामुळे आपल्या का म्हणता येणार नाही का आता पितृसत्ता पद्धती आहे आपल्याकडे समानता आलेली आहे भारतीय राज्यघटनेने बहुतांश अधिकार हे स्रियांना दिलेलं आहे पन्नास टक्के आरक्षण दिलेलंय स्रियांना त्यामुळे आपल्याकडे आता पित्रृ सत्ता पद्धती आहे असं म्हणता येणार नाही त्या कालांतराने नष्ट होत चाललेलं आहे आणि मातृसत्ता ही पद्धत विकसित होत चालली कशा पद्धतीने विकसित होत चालली बघा आता तर काला तुम्ही मागच्या परिस्थितीचा विचार केला तर स्त्रीला तिच्या म्हणजे मुलाला स्त्रीचं नाव देण्या्चा अधिकार नव्हता म्हणजे कसं माहिती आहे का आता सपोज एखाद्या विद्यार्थ्याचं नाव असेल तर त्याच्या नावा पुढे हे वडिलांचं नावं लागायचं पन आत्ताच्या स्थितीला जर विचार केला ना आपण तर व विध्यार्थ्याच्या नावाच्या पुढे हे आईचं नावसुद्धा लावलं जातं हे लक्षात घ्या आणि भारत सरकारने वेगवेगळ्या योजना काढल्या आहेत जसं की पाहिलं गेलं तर घर जर नावं असेल स्त्रीच्या तर थोडासा आपल्याला बेनिफिट्स मिळतो आपल्याला लोन कमी व व्यजदारात मिळतं अशा ब बहुतेक पद्धतीने योजना काढलेल्या आहे आणि त्या बघायला गेलं आता स्री संबंधित बघायला गेलं स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण दिलेलंय यश टी बस त्या तिकिटा मद्ये त्याच पद्धतीने मुलींना बारावीपर्यंत पास फ्री दिलेला आहे अशा पद्धतीने वेगवेगळे घटक हे कारणीभूत आहे हे करण्यासाठी ओके धन्यवाद